हो आम्हाला नळाचे पाणी मिळते आणि नळाचे पाणी आठवड्यातून दोन ते तीनवेळा उन्हाळ्यातनं येतात नळाचं पानी मिळायचं वेळ पावसाट पावसाळ्यातनी डेली नळ येतात तर हिवाळ्यातनी तीन ते चार दिवस नळाचं पाणी मिळते पाण्याबद्दल नळाच्या पाण्याबद्दल सांगायचं म्हणजे स्वच्छतेबद्दल त्याच्या सांगायचं म्हणजे असं आहे की उन्हाळ्यात एकदम स्वच्छ पाणी मिळते याउलट पावसाळ्यात पाणी जे आहे थोडं गढूळ पाणी मिळते तर पाणी स्वच्छ करण्यासाठी पावसाळ्यातनी ब्लिचिंग पावडरचा उपयोग करतो आम्ही घरी त्यानंतर हिवाळ्यात पण जे आहे पाणी पाणी स्वच्छच भेटते त्याच्यानंतर नळाचे पाणी सहजासहजी गावा खेडेगावतनी मिळत नाही त्याच्यासाठी थोडं कष्ट करावे लागते आणि उन्हाळ्यात तर नळाच्या पाण्याचा असा प्रॉब्लेम आहे की उन्हाळ्यात फार कमी नळ येतात म्हणजे आठवड्यातून दोन ते तीनवेळाच नळ येतात आणि त्यातपण पाणी पुरेसं पाणी होत नाही म्हणजे पिण्याइतकं पाणी होते वापरायचं म्हणलं की मग विहिरीवरून पाणी आणावं लागते